विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी असं बऱ्याच प्रमाणात सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे जसं आता आपण विशेष गरजा असणाारे मुलं म्हटल्यानंतर त्यामध्ये आपण त्याला इंग्लिशमध्ये स्पेशल एज्युकेशन देखील म्हणू शकतो म्हणजे ते मुलं एक प्रकारच्या वेगळ्या गटामध्ये पहिले मोडत होते आज पण शिक्षण प्रणालीमध्ये बदल करण्यात आलेला आहे पहिले कसं होतं की विशेष ग गरजा असणारे मुलं जे होते त्यांना विशेष शिक्षण दिले जात होते त्यांच्यासाठी स्पेशल शिक्षणाची व्यवस्था होती म्हणून त्यांना स्पेशल एज्युकेशन देखील म्हणण्यात येत होते परंतु आता तसं राहिलेलं नाही आहे आता विशेष जे बालक आहेत किंवा हे जे मुलं आहेत यांना सामान्य मुलांसोबत देखील शिक्षण घेता येतं दोन हजार नऊच्या कायद्यानुसार हा एक नियम आला आहे की त्या मुलांना देखील सामान्य मुलांसोबत शिक्षण घेता येतं त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी विविध उपक्रम गव्हर्मेंटने राबवलेले आहे त्याचप्रमाणे सरकारने आणखी त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे उपक्रम आहे सुविधा आहे त्यानंतर त्यांच्यासाठी बऱ्याचशा योजना काढलेल्या आहे अपंग एक एकात्मिक योजना वगैरे जे आहेत त्या काढलेल्या आहेत त्याचनंतर पुण्याला देखील एक मुकबधीर कर्णबधीर विद्यालय आहे त्यानंतर इथे अमरावतीला देखील एक अंधविद्यालय आहे ते जवळपास ते विद्यालय येतं वडळी नाकाच्या तिकडे तर तिथे देखील अंधविद्यालय आहे म्हणजे या मुलांसाठी विशेष अशी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे त्यांना तिला त्यांना तिथे विशेष अशा गरजा पुरवल्या जातात आणि त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी उपक्रम देखील केले जातात मग ह्या मुलांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ या मुलांनी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर या मुलांसाठी आणखी त्यां त्यांचा विकास कसा होईल याकडे आपण लक्ष दिलेलं पाहिजे जसं आता अंध विद्यार्थी जे असतात त्यांना बेल लिपीचा वापर करून त्यांना शिक्षण देण्यात येते आता बरेचसे असे आहेत की जे विशेष गरजा असणारी मुलं आहेत त्यांचे कार्यक्रम देखील बऱ्याचश्या शाळेमध्ये आपल्याला बघावयास मिळते तसंस वर्धामनीरी एक गाव आहे तिथे देखील एक आणि म्हणजे विशेष गरजांसाठी एक विद्यालय आहे तिथे तिथे देखील बरेचसे उपक्रम राबवण्यात येतात आता आपण टी व्हीवर देखील बघतो की असे मग एक प्रोग्राम झाला होता त्यामध्ये त्या मुलांनी खूप सुंदर खूप सुंदररित्या गाणं सादर केलं होतं मग अशा मुलांना आपण संधी द्यायला पाहिजे त्यांच्या गरजा ओळखायला पाहिजे त्यांना विशेष शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना म्हणजे कमीपणा वाटणार नाही आणि ते देखील त्यांचादेखील विकास होईल त्यांचा त्यांच्यादेखील ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होतील आणि त्यासाठी शाळेने तर प्रयत्न करायलाच पाहिजे पण आणखी सरकारने देखील त्यांच्यासाठी अनेक योजना राबवल्या पाहिजे अशा मुलांसाठी बरेचसे उपक्रम ज्यातून त्यांचा विकास होईल वगैरे राबवले पाहिजे असं मला वाटते